हो लोकांची आवड म्हणून बाईकिंगचे तुम्ही लोकांची आवड म्हणून बाईकिंग लोकांची खूप आ अलग अलग आवड असते आहे कोनांना बुलेट आवडते कोनांना स्पोर्ड बाईक आवडते आहे आता जसं गावातल्या लोकांना बुलेट बुलेट म्हणजे बुलेट ही एक अशी गाडी आहे ती खूपच जास्त म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये चालणारी गाडी म्हणलं तर बुलेट आणि सगळ्या मराठी माणसांची आवड सगळ्या जवळपास आमच्या महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये तर खूप ज्या ज्या मराठी माणसांच्या खूप मराठी माणसांच्या घरी बुलेट आहे पण अशा मुलांना ते स्पोर्ट्स बाईक आवडत आहेत कारण की स्पोर्ड्स बाईक चालायला एकदम कम्फर्टेबल लगेच गती पकडणारी लगेस ए बी एस्स आधी त्याच्यामध्ये ए बी एस सिस्टम पण असते आहे ए जी एस म्हंटे ए जी एस म् ए बी एस म्हणजे अँटी ब्रेक सिस्टम त्याच्याने खूप खूप लवकर ब्रेक लागते आहे आणि त्याची किंमत पण खूप कमी असते आहे आणि ते खूप हलक्या पण असत आहेत म्हणून त्यांना असं चालवायला गेलायला असं म् मुलांना ते चालवायला त्या गाड्या खूप सोप्या असत आहेत म्हणून मुलांना तर सगळ्यात जास्त आवडत आहेत म्हणून तर एम टी फिप्टीन के टी यम ड्यूक अशा गाड्या खूप आवडत आहेत मुलांना आणि सोबत ट्रॅवलकरांनाही खूप आठवणी देतात त्या बाइक्स आणि त्या बाईक्समध्ये मेन म्हणलं तर त्या बाईक पेट्रोल पण कमी खात आहेत कोणत्या कोणत्या असं के टी एम तर खूप जास्त पेट्रोल खाणारी म्हणलं तर बुलेट आणि के टी एम ह्या गाड्या तीस ॲवरेज देतात लईत लई तीस ॲवरेज देतात तीस चाळीस म् आणि फॅमिलीसाठी म्हणलं तर आपल्या चांगल्याच ब् गाड्या म्हणलं तर स्प्लेंडर हीरोच्या फॅमिलीसाठी सगळ्यात चांगली गाडी हीरो होंडा